असे तर मी खूप सारे ॲप्स वापरते तर माझा पहिला ॲप आहे इनशॉट इनशॉटमध्ये मी जास्तकरून तर माझे फोटोंचा साईजसाठी मी वापरते त्याचं म्हणजे कसं आहे त्याचा आकार हवा आहे मला छोटे मोठे त्याचं म्हणजे चौकोनमध्ये पाहिजे तिथे म्हणजे खूप प्रकारचे असे फ्रेम पण बोलतात ना ते आहे म्हणजे कसं ते प्रोफाईल मी कधीकधी ते फोटोज मी ना माझ्या वॉट्सअपवरच्या डी पीवर लावते किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या किंवा माझ्या फेसबुकच्या तर मी त्यासाठी मी इनशॉट जास्त करून वापरते फोटोसाठी आणि दुसरं जर व्हिडीओ एडिटिंगसाठी जर मी बोलले ना तर मी व्हिडीओ एडिटिंगसाठी व्ही एन ॲप वापरते कारण की व्ही एन ॲप हा एक प्रकारचा असा ॲप आहे जिथे आपण जशी हवी तशी आपण व्हिडीओ एडिट करू शकतो जर आपल्याला एकदम धीमी पाहिजे असेल तर त्या त्या व्हिडीओचे जरी आपण व्ही एनच्या जरीये आपण ती विडिओ धीमी करू शकतो कुठे आपल्याला जास्त एकदम फास्टमध्ये हवे आहे तर तिथे आपण ते फास्ट करू शकतो आणि त्याच्यामध्ये पण असे काही इफेक्ट्स आहेत ना म्हणजे असं एक अचानक असं एकदम जवळ येणारं असं एकदम अचानक असं लांब का एकदम असं धुंदक होणारं तर ते सगळं असल्यामुळे त्या वि एनचा वापर आपल्या विडिओमध्ये खूप छान होतो म्हणून मी विडिओ एडिटिंगसाठी वि एन वापरते आणि माझं मी अजून तुम्हाला सांगेन स्नॅपचॅटबद्दल स्नॅपचॅट तर आजकाल प्रत्येकजण वापरत आहे इव्हेन लहान पोरंसुद्धा स्नॅपचॅटवरती आजकाल एक नवीनच ट्रेंड चालू आहेत जास्तकरून तरी आजकालच्या जवान पिढीमध्ये म्हणजे ते एक स्नॅप शेअर करून ते एक स्ट्रीक मेंटेन करतात हां ते माहिती करून की त्याच्याने आपल्याला नाही काही पैसे भेटणार आहे नाही पण ते एक मजा असते ना तर त्या स्नॅपचॅटमधून त्यांना ती भेटते कधी आपण कुठे मित्रांसोबत कुठे बाहेर गेलो का कुठे कुठे खायला गेलो तर आपण पहिले ते स्नॅप काढतो त्याचे आपण ते ठिकाण टाकतो आणि मग ते स्नॅप आपण सगळ्या व्यक्तींना पाठवून टाकतो त्याच्या जरीयेनि आपल्याला हेही कळतं कोण कुठे गेलं आहे तर ते स्नॅपचॅटचे जास्तकरून तर फायदा पण होतोच आणि मी अजून एक वापरते ते इंस्टाग्राम इंस्टाग्राम हा एक डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉम आहे जेथे सगळे ट्रेंड्स चालू असतात म्हणजे जी बातमी आपल्याला जी टी वीवरती किंवा आपल्याला वर्तमानपत्रावरती कळ कळायची त्याच्याअगोदर आपल्याला त्या इंस्टाग्रामवरती कळते की आज कुठे काय झालं कुठे चोरी झाली कुणाचा अपघात झाला का आज कोण लखपती बनलं असं सगळं तिथे आपल्याला पहिलं कळतं आणि इंस्टाग्रामवरती आजकाल तर एक रिल्स म्हणजे रिल्स की त्याच्यावरून लोकं इतकी कोलॅबरेट करतात ना की त्याच्याने पैसे त्याच्यावरती लोकं कमावतात आज कित्येकतरी लोकं त्या इंस्टाग्रामच्या जरीयेने एवढा त्यांनी म्हणजे त्यांनी एवढा मोठा फेम कमावला आहे कितीतरी म्हणजे ज्या लोकांना ओळखायचे नाही ते आज लोकं स्वत ची जागा निर्माण केली आहे त्या प्लॅटफॉमवरती म्हणून इंस्टाग्राम पण ह्याच्यासाठी खूप बेस्ट आहे